हां ऋतुजा क्रियेशन का हां माझ्याकडे एक लग्नाचा इव्हेंट आहे त्यासाठी मला काही ज्वेलरी पाहिजे तर माझ्या मैत्रिणीने हा तुमचा नंबर दिला आहे तर आपल्याकडे वेगवेगळ्या हे असतील ना दागिने असतील ना ज्वेल ज्वेलरी

मला आता हळदीसाठी पाहिजे त्याला आता कसं फुलांच्या वगैरे हल्ली बघा मिळत आहेत तशी ज्वेलरी पाहिजे गळ्यातलं कानातलं वगैरे हां ते काय काय किंमत आहे त्याची

हो अच्छा तर ती रेंटने पण मिळू शकते का

अच्छा दिवसाला साडे आठशे रुपये आणि काय ते एकच दिवस तर वापरायचं असतं तेवढ्यापुरतं हां हां बरोबर आणि दुसऱ्या दिवशी लग्नासाठी मला आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला दोनदा बदलायचं असे तीन प्रकारच्या ज्वेलरी पाहिजे तर तुम्ही काय सजेस्ट करू शकाल आम्ही पहा आदल्या दिवशी आहे ना पैठणी नेसणार आहे हां तर पैठणीवरती

माझी पैठणी लाईट कलर चीच आहे साधारण ऑरेंज आणि बु पिंक अशी मिक्स कलरची आहे

बरं हां काय आहे मग त्याची काय किंमत आहे

अच्छा हो अच्छा मग ते कसं तुम्हाला वाटतं रेंटने घ्यावं का खरेदीच करून घ्यावी बरं अच्छा बरं ठीक आहे मग मला ते घ्यायचं आहे तर मी तुमच्याकडे एक दोन दिवसांनी येऊ का बरं हां ठीक आहे मग मी दोन ते चारमध्ये येते आणि बघते रेंटवर घेते का खरेदी करून घेते ओके ओके ओके बाय